नक्कीच आपल्या राज्याचे उर्वरित जगाशी असलेले संबंध गेल्या काही काळात बदलले आहेत जसे अगोदर आपलं महाराष्ट्र फक्त कापड उद्योग वस्त्रो कापड उद्योग आणि न शेती व मुंबई पुरतंच मर्यादित एवढं नाव होतं पण आता सध्याच्या जगा या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये महाराष्ट्राने सुद्धा महाराष्ट्राने सुद्धा एक चांगलं नाव कमावलेलं आहे जसे तंत्रज्ञान झालं चित्रपटसृष्टी पर्यटन झालं त्यानंतर औद्योगिक विकासामुळे महाराष्ट्राचा एक नवीन चेहरा जगासमोर आलेला आहे ज्यातून महाराष्ट्र राज्याला एक नवीन इन्कम सोर्स जनरेट झाला आहे त्यानंतर काही सांगायचं झालं तर महाराष्ट्रातले अनेक असे विद्यार्थी जे परदेशात जाऊन शि तिथले अनेक गोष्टींचे शिक्षण घेऊन पुन्हा ते तंत्रज्ञान भारतात महाराष्ट्रात आणतात त्यावरून सुद्धा महाराष्ट्राचं एक नावलौकिक असं आपल्याला पाहायला मिळतं जगामध्ये नावलौकिक मिळवलेलं आहे सोशल मीडिया ऑनलाईन प्लॅटफॉर्म जगाशी अनेक संपर्क जुळून आलेले आहेत आ महाराष्ट्र किंवा भारताचाच नव्हे तर जागतिक पातळीवर सुद्धा एक नवीन नाव कमावेल पुढील जगात पुढील युगात नाव कमावेल असे मला वाटते